कला आणि शिल्प हे फक्त सर्जनशीलता आणि सौंदर्य यापुरते मर्यादित नसून ते समाज आणि संस्कृती अर्थव्यवस्था आणि शिक्षण अशा विविध क्षेत्रांवर महत्त्वपूर्ण प्रभाव टाकत असतात तसेच आमच्या भागातील कला आणि शिल्प क्षेत्रेदेखील राज्यातील या क्षेत्रांवर प्रभाव टाकत आहेत टाकत असतात राज्यातील प्रगतीसाठी कला आणि शिल्प क्षेत्राचा उपयोग होत असतो तर कला आणि शिल्पामुळे राज्याची सांस्कृतिक ओळख निर्माण होते ऐतिहासिक शिल्पकला मंदिरं राजवाडे आणि वारसास्थळे पर्यटकांना आकर्षित करतात उदाहरणार्थ अजिंठा वेरूळच्या लेण्या जवळच आहे आमच्यापासून त्यानंतर कोणार्कचे मंदिर किंवा मुघल वास्तुकला यांचा राज्याच्या पर्यटनावर सकारात्मक असा परिणाम होत असतो त्यानंतर आर्थिक विकास कला प्रदर्शन शिल्प प्रदर्शन हस्तकलेचे मेळावे यामुळे रोजगाराच्या संधी निर्माण होत असतात स्थानिक कलाकार आणि शिल्पकार यांना त्यांच्या कामातून आर्थिक उपजीविका मिळत असते कला बाजारपेठेमुळे निर्यातीला चालना मिळत असते त्यानंतर फॅशन फॅशनमुळे देखील नवीन नवीन फॅशन आल्यानंतर त्या कपड्यांचे रेट वाढतात किंमत वाढते आणि त्यामुळे राज्याच्या आर्थिक परिस्थितीवर देखील परिणाम हा होत असतो त्यानंतर जाहिरात जाहिरात देखील आपल्या राज्यातील पर्यटन स्थळांची जाहिरात देखील केली जाऊ शकते त्यानंतर आणि त्याचा परिणाम देखील राज्याच्या आर्थिक परिस्थितीवर होत असतो समाज सुधारणेसाठी होत असतो जनजागृतीसाठी देखील जाहिरातींचा वापर हा होत असतो त्यानंतर चित्रपट चित्रपट देखील राज्याच्या राज्यातील समाज सुधारण्यासाठी मदत करतात जनजागृतीसाठी मदत करतात त्यानंतर जाहिराती या राजकीय प्रचार आणि एकजुटीचा संदेश देखील ठरू शकतात जाहिरातींचा वापर राजकीय प्रचारासाठी देखील केला जातो त्यानंतर शिल्पांद्वारे देखील राष्ट्रीय आणि सामाजिक एकात्मतेचा प्रचार होत असतो स्वातंत्र लढ्यात कला व शिल्पांनी लोकांमध्ये जाणीव निर्माण करण्याचे महत्त्वाचे काम केलेले होते त्यानंतर संस्कृतींचे जतन आणि प्रसार कला आणि शिल्पांद्वारे प्राचीन परंपरा विचार पुढील पिढीपर्यंत पोहचवले जातात त्याचप्रमाणे काही चित्रपट विविध प्रकारच्या फॅशन काही डिझाईन आणि जाहिराती यांच्याद्वारे देखील जुन्या पिढीतील विचार हे पुढच्या पिढीमध्येपर्यंत पोचवले जात असतात यातून असा निष्कर्ष निघतो की कला आणि शिल्प हे राज्यातील जीवनाच्या विविध अंगांमध्ये प्रभाव टाकत असतात तसेच फॅशन डिझाईन जाहिरात आणि चित्रपट हे देखील राज्यातील जीवनाच्या विविध अंगांमध्ये प्रभाव टाकत असतात त्यांचे योगदान फक्त सांस्कृतिक आणि सौंदर्यात्मकच नसून सामाजिक आर्थिक शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रांमध्येही आहे त्यामुळे या क्षेत्रांना पुढे नेण्यासाठी सरकार आणि समाजाने एकत्रित प्रयत्न करणे देखील गरजेचे आहे